शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचे दूध असं म्हंटलं होतं शिक्षण हे अतिशय मूलभूत गरज आहे शिक्षणाने माणसाला आपल्यावर होणारा अन्याय अत्य किंवा इतर गोष्टीचा समज येतो किंवा आपण समाजात कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे या गोष्टीची हे जाणीव होते तसाच या गोष्टीचा सांस्कृतिक जीवनावरही बराच मोठा परिणाम होतो शिक्षणाने कदाचित माणसाला संस्कृतीपासून लांबसुद्धा जाऊ शकतो किंवा आपल्या संस्कृतीची चांगल्या प्रकारे जाणीवही होऊ शकते माणसाला अभ्यासाने कसं होतं की ब आपल्या संस्कृतीत नेमकं काय आहे ह्या गोष्टीकडे माणूस चौकस बुद्धीने बघतो त्याचा विचार करतो त्यामुळे शिक्षण ही सगळ्याच गोष्टीवर परिणाम करणारी बाजू आहे प्रत्येकाने शिकलं पाहिजे शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे हल्लीच्या काळात म्हणजे भारतासारख्या देशात ही शिक्षणाचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आहे ही समाधानकारक गोष्ट आहे